हॅल्लो तुम्ही ओला ऑटोमधून बोलत आहात का हो मला एक ऑटो बुक करायचं होतं होणार का हो मला नागपूरमध्ये मानकापूर भागात जायचं होतं हो ॲलेक्सियस हॉस्पिटलला तर तुम्ही किती चार्जेस घ्याल बरं ठीक आहे ना तिथे जायला किती वेळ लागेल बरं ठीक आहे तुम्ही इथे किती वेळात पोहोचणार आहात ठीक आहे या मग तुम्ही लवकर पंधरा मिनटात थोडं लवकर नाही होऊ शकत का मला थोडं लवकर जायचं आहे तिथे थोडं काम आहे मला नाही ना तुम जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही थोडं लवकर येऊन जा ॲगजेस्ट करा ना थोडा बरं ठीक आहे या मग तुम्ही पंधरा मिनटात बरं ठीक